कसं आहे ग्रा ग्रामीण भागातनी आणि शहरी भागातनी खूप असा डिपरंट आहे कारण की ग्रामीण भागातनी छोट्या छोट्या गोष्टी अवेलेबल असतात फक्त आणि शहरी भागातनी पूर्ण गोष्टी अवल अवेलेबल असतात जसे की सांगायचं झाल्यास ऑक्सिजन अवेलेबल राहत नाही त्यानंतर ॲम्ब्युलंस वेळेवर अवेलेबल राहत नाही ग्रामीण भागात आणि शहरी भागातनी कसं आहे लागेल तेवढा अॅक्सिजन अवेलेबल असतो दवाखान्यामध्ये आणि ॲम्ब्युलंस पण अवेलेबल असती आता पेशंटला इमर्जन्सी जर कुठे जायचं असलं एमर्जन्सी वाटपण पण आपल्या इकडं ग्रामीण खेड्यात नाही राहत आणि शहरी खेड्यात राहतो